सर मी राजेश बोलतो आहे सर

सर आम्हाला ते एक ट्रॅव्हलर पाहिजे होती सर तुमच्याकडे ते ट्रॅव्हल मिळेल का कशा आहेत तुमच्याकडे गाड्या नाही सर आपल्याला वन डेलाच पाहिजे म्हणजे एका दिवसासाठी आपण हां सर आपल्याकडं आपली फॅमि फॅमिलीच जाणार आहे फॅमिलीसोबत आपण त्यासाठी आपल्याला चौदा सीटरची ट्रॅव्हलर्स पाहिजे होती सर सर गुढे पाचगणी आहे ना तिथे जायचं होतं सर हां शिटीतून सर सांगली सिटीत म्हणून

हां चार्जेस काय आहे सर तुमचे एकवीस रुपये काय कमी नाही होणार सर त्या आपल्याला

नाही ते आमकी आम्ही काय झालं ते आणखी एका ठिकाणी विचारलं होतं तिथं ते वीस रुपये म्हणाले म्हणून म्हटलं तुम्ही एक वीस म्हणताय नाही बघा ना होत असेल तर कसं आहे आपलं फॅमिलीचं हे आहे ना सर म्हणून म्हणतो हां सर येणार ना अकराच्या आपल्याला तिथे जाऊन थोडं नॅचरल वगैरे हे सगळं दिवस एक दिवस लागणार फक्त सर आपली रिटर्न लगेच येणार

नाही नाही सर त्याची त्याची आम्ही काळजी घेतो सर योग्य वेळेत वेळेत माघारी येतो सर ठीक आहे ठीक आहे सर ॲडव्हान्स काय कराय लागते सर तुम्हाला हां आपलं सर नेक्स्ट पुढच्या आठवड्यात जायचं आहे सर पुढच्या आठवड्या हां हां संडेलाचा प्लॅन केलं आहे सर फॅमिली सर्व जाणार आहे हा सर सकाळी सर साडेसातच्या आसपास आम्ही इथून निघतो आणि मग रिटर्न येतो परत पूर्ण

हो का ठीक आहे सर ठीक आहे हां हो सर तिथं ओळखीचं एरिया आहे का तुमच्या ते ड्रायवरच्या हो सर हो सर हां सर हां सर ठीक आणि ते सर ॲडव्हान्स कोणत्या नंबर वगैरे काय तुमचा गुगल पे नंबर आहे ओके सर ओके मी ॲडव्हान्स पाठवण्याचं बघतो ते सं सकाळी पाठवून द्या मग गाडी ओके सर ओके ठीक थँक्यू सर थँक्यू बाय